आम्हाला नळाचं पाणी मिळते पण कसे जर मग पाण्याची परिस्थिती सांगितली तर एक असं फक्त दोन तासच दोन ते तीन तास आमच्या इकडे नळ येतो आणि कसे कधी कधी तर असं होते की नळ येतच नाही तसं तर आम्हाला सर्व आहे पण आणि कधी कधी खूप कठीण ही होते आम्हाला ह्या गोष्टीचं आणि कसे नळाचे पाणी स्वच्छच येते पण खूप असे कमी प्रमाणात होते की नळाचे पाणी कधी स्वच्छ राहत नाही गढूळ पाणी येते अशी परिस्थिती खूप कमी निर्माण होते आमच्यासमोर